आमच्या घरी गाई आहेत बकऱ्या आहेत आणि त्या जनल्या की बकऱ्या देतात बोकड आणि गाय जनली तर कोणती गाय देते गोऱ्हं कोणते गाय देते कारोड लहानाचं मोठं करावं लागते लहानाचं मोठं करून आता पैसा नसला तर आपण कसाबाला विकतोच ना कसाबाला विकलं कोंबड्या आहेत कोंबड्या आहेत लहानाचं मोठं करून त्याचे खोप काढून अंड्यावर बसवणं त्याह्यचे खोप काढणं त्याला चारा टाकणं लहानाचं मोठं करणं आणि पैसा जवळ नसला की खाटकाला विकणं खाटीक नेते कापलं की तो ते पैसे घेते आपल्याला पैसे देते आणि बोकडाचं ही तसंच लहानाचा मोठा बोकड करायला लागते खाटकाले विकून टाकावं लागते खाटकाने विकल्यावर तो काय करते तो कापायलाच नेते ना कापलं की त्याचे पैसे आपल्याला देतो तोही पैसा करते गाईचं कसं आहे कोण वागवणारं घेतलं तर बरं नाही वागवणानं घेतली तर क कसाई काय करते नेते तिकडं कयले येतन गाईला कापते गोन्हं असलं तर वायतीले चालू होते जमीन नांगर वखर हे जमीन व्हायती त्याच्यावर लहानाचं मोठं करून त्याला नातनं त्याला हे करणं त्याह्यले त्याच्या आ बंडी खांद्यावर देणं बंडी खांद्यावर नेऊन नाही त्यानं बंडी ओढली तर बरोबर लेकरासारखं त्याला व्हयत व्हयत व्हयत व्हयत नेणं त्याला सुती लावणं ता अतिशय ते ओ करणं ता अतिशय ते होते नाहीच आपण शेती केली त्याला हे केलं तर तो ओढण का नांगर अशी गोष्ट आहे